ग्रामीण वसाहतीच्या स्थानावर आणि विकासावर भरपूर रचना मुद्दा हवामान पाण्याचे उपलब्धता प्रभाव पडणे यामुळे ग्रामीण वसाहती विशिष्ट स्थानावर असलेल्या दिसतात त्यामुळे त्यांना पाठव पाठवण्यावरील वस्ती मैदानी प्रदेशातील वस्ती डोंगरपायथ्यावरील वस्ती डोंगर असे काही वसाहत असते वस्त्यांमध्ये नदी पर्वत विहिरी शेती वने असा नैसर्गिक पर्यावरणाचा प्रभाव असतो तर ह्या काही बागेविषयी आपण माध्यमांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वाचत राहतो ग्रामीण भागातनी लोकसंख्या पण खूप कमी असते घनदाट जंगलात राहतात लोक शेती करतात तर ह्या गोष्टी माध्यमात काही गो दाखवतात पण काही गोष्टी त्या दाखवतच नाही ज्यांचे खूप मागासवर्गीय राहतात त्या लोकांचं काही दाखवत नाही किंवा कुठल्या सुविधा शासनाच्या पोचल्या की नाही त्याकडे कोणाचं लक्ष राहत नाही ते दाखवल्या जात नाही माध्यमात